अनुवादिक पुस्तक वाचण्याचा अनुभव हा खरंच खूप वेगळा असतो कारण कधीकधी मिश्र स्वरूपाचा असतो खरंंतर मूळ पुस्तक वाचणं आणि त्याचा अनुवाद वाचणं हे अनुभव परस्पर वेगवेगळे असू शकता याचं कारण असं आहे की कारण भाषांतर हे केवळ शब्दांचा अनुवाद नसतो तर तो त्यातल्या ज्या मूळ लेखकाच्या भावना आहे त्याच्या शैलीचा किंवा त्याच्या काळाच्या संदर्भाचं योग्य प्रकारे विचार करणं हे खूप आवश्यक असतं अनुवादित पुस्तक वाचनं हे मूळ पुस्तक वाचनं इतकंच समृद्ध अनुभव असू शकतो पण जर अनुवाच अनुवाद अचूक आणि संवेदनशील पद्धतीने केला असेल तर परंतु मूळ भाषेतील वाचनाचा अनुभव हा नेहमीच अधिक असा खोल आणि खास असतो आपण अनुवाद वाचताना हे मूळ लेखकाचे जे विचार आहे त्याच्या आ आणि त्या अनुवादकाचे जे कौशल्य यांची जोड अनुभवतो जे साहित्याच्या आणखी एक पातळीवर आ आस्वाद घेण्यासाठी आपल्याला मदत करतं एक एक उत्तम अनुवादक मूळ लेखकाच्या विचारांची आणि भावनाशैलीची ताकद दुसऱ्या भाषेत अचूक पणे पोहोचवतो उदाहरणार्थ र रवींद्रनाथ टागोर यांचं जे गीताांजली हे त्यांनी स्वतः इंग्रजीत अनु अनुवादित केलंय ज्यामुळे मूळ जे बंगाली भाषेचा भाव आणि गोडवा जो आहे तो इंग्रजी वाचकांपर्यंत पोचव पोहोचलेला आहे मी काही वेळा मूळ भाषेत आणि नंतर त्याच पुस्तकांचा अनुवाद वाचला आहे अ परंतु अशावेेळेस मला काही गोष्ट अशा जाणवल्या की मूळ भाषेत वाचताना लेखकाच्या शब्दातून ज्या भावना जशाच्या तशा अनुभवता येतात तशा अनुवादित पुस्तकांमध्ये कधीकधी त्या कमी प्रमाणात पोहोचतात कधीकधी अनुवादकांच्या कौशल्यामुळे त्या अधिक गोडसर देखील वाटतात पण जी मूळ लेखकाची लेखनशैली आहे आणि त्या भाषेचे जे सांस्कृतिक संदर्भ असतात तर ते अनुवादात कधीकधी हरवतात काही वेळा भाषेतील शब्दांचे जे वजन असतं आणि त्याचा जो अर्थ असतो तो जेव्हा अनुवादात थोडा बदलतो तेव्हा जे मूळ संदेश बदलण्या्ची जी मेन दाट शक्यता असते तसं या अनुवादाचे काही फायदे देखील आहे काही तोटेदखील आहे कारण फायदा असा आहे की त्याने काय होतं सांस्कृतिक देवाणघेवाण होते म्हणजेच एक वेगवेगळ्या संस्कृतीशी परिचय होतो तसेच जगभरातील साहित्य एका भाषेत मिळाल्याने एक नवीन दृष्टीकोण मिळतो अनुवादामुळे विविद्ध भाषांमधील साहित्य वाचता येत जे अन्यथा मूळ भाषा न येत असल्यामुळे अ अशक्य झालं असतं तसंच तोटा असा आहे की कधीकधी भावनांची गळती होते भावनांची गळती म्हणजे आ मूळ भाषेतली जी उत्कटता असते आणि शैली असते तर ती अनुवादामध्ये हरवून जाते आणि स्वतःचा छाप स्वताःचा छाप म्हणजे काही जे अनुवादक असतात तर ते जी लेखकाची जी शैली आहे त्यामधे काही बदल करतात त्यामुळे मूळ पुस्तकाचा जो परिणाम असतो तो आ कमी होतो